नमस्कार मी आथ्रव बोलतो आहे हा माऊली आश्रमाचा नंबर आहे का ठीक आहे मला पत्रिका दाखवायची होती मी कधी येऊ शकतो ठीक आहे ठीक आहे मला साडेसातीबद्दल माहिती हवी होती ठीक आहे त्या साडेसातीवर उपाय करता येतात उद्या ठीक आहे ठीक आहे तुमच्या आश्रमाचा पत्ता ठीक आहे

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

ठीक आहे ठीक आहे पत्ता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां टाईम काय म्हणाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही नाही थँक्यू